आम्ही आमच्या घरासमोर छोटीशी परसबाग केलेली आहे तिथे मग वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही बिया म्हणजे पालकाच्या असो मेथीची असो छोटे छोटे म्हणजे असं जागा पाहून थोडे थोडे वाफे बनवलेले आहे त्याच्यामध्ये मग आम्ही ते पेरलेलं आहे मग ते मोठ आता त्याचं मग त्याला मग आता त्याचं संगोपन करायचं आहे ते झाडं मोठे करायचे तर मग माहिती आहे रिकाम्या जागेत तर ते होणार नाही मग आता त्यांचं संगोपन आणि त्याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित ते टिकावे म्हणून मग मी आम्ही आपल्या शेतातीलच काही बांबू जे वेस्टेज राहतात असे वाया गेलेले ते काड्या वगैरे आम्ही आणतो आणि मग त्या काड्या आणि थोडंसं रस्सी वगैरे आपलं बांधून मग असं छोटंसं कम कुंपण केलेलं आहे की जेणेकरून कोणते पण रस्त्यावरून जाणारे प्राणी वगैरे नाही का आपल्या बकऱ्या कुणी आले नाही पाहिजे किंवा कोंबड्या वगैरे आल्या तर ते विखरून टाकतात ना पूर्ण तर ते त्यांनी वाया नाही घालवलं पाहिजे म्हणून मग ते कुंपण त्यांचं संरक्षण करते तर आम्ही आपल्या घरगुती मटेरियलमधूनच ते कुंपण पण तयार केलेलं आहे अशी आमची छोटीशी परसबाग आहे